अकोला जिल्ह्यात दोनचार ठिकाणी उपासना स्थळे आहेत त्यामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपासना स्थळ तसेच आपल्या राजेश्वर मंदिरात देखील उपासना केली जाते त्याचप्रमाणे अनेक सण हे वर्षभरात राबिवले जातात तसेच जे यात्रा आहेत राजेश्वर महाराज यात्रा खूप ही श्रावण महिन्यात कितीतरी वर्षापासून कावड यात्रा चालू आहे ती सगळे लोक आणि सगळ्या समाजाची लोक ही कावड यात्रेत सहभागी होतात आणि दहापंधरा किलोमीटरवरून पूर्ण नदीमधून पाणी आणून कावडने त्या राजेश्वर महाराज मंदिर म्हणजे पिंडीवर त्याचा जलाभिषेक षेक केला जातो ही एक श्रद्धा याच्यामध्ये आहे आणि कावड यात्रेमध्ये सर्वात जास्त जे भरण्या भरून आणल्या जातात अशी यात्रा भारतात कुठेही भरल्या जात नाही तसेच जी पंढरपूरची यात्रा जी आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी यात्रा ती पण खूप मोठी भरल्या जाते ती अकोल्यातून जवळ बऱ्याच जातात यात्रा करण्यासाठी तसे असे वर्षभर असं काही ना काही काही ना काही काही ना असे सण सण सुरू राहतात तसेच नवीन वर्षाचं किंवा जे काही बिर्लाचे जे आहे बिर्लांचे राम मंदिर रामनवमी देखील खूप मोठ्या प्रमाणात रामा रामजन्म रामजन्म दिवस साजरा केला जातो आणि तसेच शिवजयंती देखील खूप मोठ्या प्रमाणात सण ही साजरा केला जातो तसेच जे स्पेशल सण आहेत जसं पोळा त्याच्यानंतर दिवाळी त्याच्यानंतर दसरा त्याच्यानंतर तुमचा हे नवीन वर्ष अशा अनेक अनेक जी आहेत परंपरा ह्या राबवल्या जातात आणि तुमचे सण देखील साजरे घेतात ईव्हन पूर्ण समाजात ते मुसलमान समाज असो हिंदू समाज असो बौद्ध असो का ख्रिश्चन असो अशा सगळ्या समाजात असे वेगवेगळे वेगवेगळे सण साजरे करतात आणि काही ना काही ते त्यांचं चालूच असत आहे आणि त्याच्यामुळे समाजाला आणि त्यांच्या अस्मि अस्मितेला एक एकीचा हातभार लागले जाते आणि त्यामधून जिल्ह्याचा